मराठी भाषा ही संस्कृत भाषेपेक्षाही खूप कठीण भाषा आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषा जी क बोलतो तर आपण ती काही शुद्ध मराठी म्हणूनच वापरत नाही त्याच्यात आपले बोलण्याचे दैनंदिन भाषेमध्ये इंग्लिश शब्दसुद्धा येतात यासारखे शब्द म्हणजेच आता पेनला आपण पेन म्हणजे पेनला मराठीत तसं वास्तव कलम असं म्हणतात पण आपण पेनला यूज पेनच म्हणतो टेबलला आपण मराठीत काय म्हणतात आता ते माहिती नाही म्हणजे अजूनही नाही माहिती पण टेबलला मराठीत मेज म्हणतात पण आपण बोलण्याच्या भाषेतनं टेबल तर टेबलच बोलतो असं आहे शर्ट आता शर्ट आपण शर्टला शर शर्ट शर्टच बोलतो त्याला सदरा असं म्हणतात मराठी भाषेत पण म्हणजे आपल्याला असं झालेलं आहे की आपण बोलू नाही शकत मराठी मराठीमध्ये काही इंग्लिश शब्द हे येतातच काय म्हणजे आपल्याला जी सवय आहे मराठी बोलायची तर मराठीमध्ये आपण शुद्धच बोललं पाहिजे आणि जं जे असं म्हणजे मराठीमध्ये एकदम प्रॉपर आणि शुद्ध मराठी बोलतं त्यांना ते खूप ज्ञानी असतं म्हणजे त्यांना कशाची म्हणजे त्यांच्या तोंडातून इंग्लिश शब्द हा येतच नाही पण आपलं असं आहे की आपल्याला बोलायचं जरी असलं तरी आपण म्हणजे इंग्लि मराठी भाषेत इंग्लिश शब्दाचा बराचसा हा उपयोग करतो खूप म्हणजे असे खूप सारे शब्द आहेत की काय काही लोकांना त्या मराठी म्हणजे इंग्लिश शब्दांमध्ये जे मराठी शब्द असतात त्यांना कळत नाही की त्या मराठीत काय म्हणतात आता हे जे दोनतीन मी जे ए फॉर एक्झाम्पल पेन झालं टेबल झालं शर्ट झालं असे तुम्हाला दिलेले आहेत तर ते त्याच्यात नाही सुचत की काय असतं म्हणून मराठी मराठी भाषेचा वा वापर आपण हा मराठी भाषेमध्येच केला पाहिजे आणि त्याचे जे उच्चार आहेत ते समजून घेतले पाहिजे मराठी भाषेमध्ये काय म्हणजे जे इंग्लिश बोलतो आपण तर ते इंग्लिश बोललं नाही पाहिजे जे शुद्ध आहे तेच बोललं पाहिजे आणि तर मराठी भाषेचं व्याकरण हे इंग्लि इंग्लिश भाषेचं व्याकरण एक बार सोपं जाईल पण मराठी भाषेचं व्याकरण सोपं नसते समजून घ्यायला खूप कठीण आहे उच्चारायला पण खूप कठीण आहे पण पाहिजे तेवढी मराठी भाषा ही काही सोपी नाही आहे आपण बोलतो म्हणून बोलतो पण ती सोपी भाषा नाही आहे खूप कठीण भाषा आहे मराठी भाषा शिकणंपण खूप गरजेचं आहे काही काही लोकांना इंग्लिशच बोलता येते पण मग असं नाही की आ मराठी भाषा ही मातृभाषा ही सगळ्यांना आलीच पाहिजे पण आली तर ती प्रॉपर आली पाहिजे पूर्ण मराठी बोललं गेलं पाहिजे असं इंग्लिशमध्ये मध्येच इंग्लिश मध्येच मराठी असं नाही आहे शुद्ध ते शुद्धच बोललं गेलं पाहिजे तिचं व्याकरण थोडंसं आहे कठीण पण ती मराठी भाषाच वे आगळीवेगळी आहे थोडी उच्चारायला पण सोपी आहे काही कठीणही आहे असं म्हणता नाही येणार की सोपी आहे म्हणून